तंत्रज्ञानामुळं इतरांशी जो संपर्क साधण्याची आणि संबंध जोडण्याची एक पद्धतच खूप बदलली गेली आहे कारण डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर होत असल्याने संवाद अधिक जलद आणि सोयीस्कर आणि बहु आयामी बनलेला गेला आहे संपर्क साधण्याच्या पद्धतीमध्ये असा बदल झाला की डिजिटल फ्लुएन्सी आणि जी सिम्प्लिसिटी सहजता होती तर ती तिच्यामध्ये बदल झाला आहे जसं की आपण स्मार्टफोन्स क कॉमन ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲप्स यामुळे जगातील कुठल्याही भागातील व्यक्तीशी आपल्याला सहज संपर्क साधता येतो यामध्ये यासाठी डिजिटल फ्लुएन्सी महत्त्वाची ठरते सोशल मीडिया नेटवर्क्स इंस्टाग्राम लिंक्टिन ट्विटर यासारखी व्यासपीठं लोकांना केवळ संवाद साधण्याचा माध्यम नाही तर संबंध निर्माण करण्यासाठी आणि जाळं उभारण्यासाठी उपयोगी ठरले आहे डेटा ॲनालिसिस द्वारे सुसूत्रता आलेली आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशन झाले ऑनलाईन बैठिकांमुळे झूम गुगल मीट यामुळे लोक ऑफिस शाळा या यामध्ये अशा वैयक्तिक जीवनामध्येही दूरवरच्या लोकांशी संपर्क ठेऊ लागलेले आहे तंत्रज्ञानाने संवादाची आणि संबंधाची पद्धती ही अधिक वेगवान आणि जागतिक आणि सोयीस्कर बनवली गेली आहे परंतु वैयक्तिक स्पर्श टिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं